हो हो सर बोला

हो ना

हो ना करतेच हो त तेजस हा ते हा तर तर घरी विचारावं लागेल ना पहिले ट्युशनसाठी वेगळा होऊनच जाईल हो त्याला काही येत नाही आहे येत काहीच येत नाही का त्याला अभ्यास हो हो ना नाही बरोबर आहे नं ओ मुलगा हुशार झाला पाहिजे नं

हो नं हो ट्युशनला जर हो होना

हो हो जास्त हुशार झाला पाहिजे मग ट्युशन लावल्यावर जरासा म्हणजे हुशार झाला पाहिजे मग मुलगा म्हटलं ट्युशन लावल्यावर

आपले पैसे व्यर्थ नाही गेले पाहिजे हो हो हो नं हो नं हो ठीक आहे हो चालते चालते मला ठीक आहे